नमस्कार मी माझ्या दैनंदिन जीवनात मार्शल आर्टचा समावेश केला आहे मी सातवीपासून त्या अजूनपर्यंत मार्शल आर्टची ट्रेनिंग घेतो आहे त्यामध्ये मी कराटे किक बॉक्सिंग बॉक्सिंग तायकांदो चायकांदो सिकाई मार्शल आर्ट थांगता मार्शल आर्ट हे खेळ मी खेळतो आणि या खेळांचं ट्रेनिंग मी रोज करतो संध्याकाळी सहा ते सात मी ट्रेनिंग करून सात ते आठ मी स्वत क्लासमध्ये शिकवतो म्हणजे माझा स्वत चा क्लास आहे एक मार्शल आर्टचा त्यामुळे तुम्ही बघू शकता मी ट्रेनिंग तर रोज घेतो त्यामुळे शिकवतो पण मी आता विद्यार्थीहून घडवले माझा विद्यार्थी एक प्रेम कांबळे म्हणून सॉरी प्रेम शेलार म्हणून एक विद्यार्थी होता माझा तो स्टेट लेवलला सिल्वर मेडल मारला त्यानं तो माझ्याकडे फक्त एक वर्षाल ट्रेनिंगसाठी होता बिगिनर होता त्यामुळे मी त्याला ट्रेनिंग दिलं माझ्या पद्धतीने कीक बॉक्सिंगची शिकायची मग त्याला मी असं ट्रेनिंग दिले की तो नंबर बसवले या पद्धतीने म्हणजे घरचे पण मला म्हणले सर तुम्ही शिकवला आमच्या पोराचं नाव झालं असं तसं म्हणजे ठीके मग म्हटलं आपल्याला पण काहीतरी येत आहे आपल्यामुळं लोकांचं मला होते मग आपण का नाही शिकवायचं त्यामुळे मी बी क्लास सुरू केला माझा मग ठीक आहे थँक्यू